जेव्हा मी गावाला जात होतो तर तेव्हा फार मजा यायची आजोबा वगैरेला पाहुणसनी खूप आनंद व्हायचा आणि जेव्हा आजोबाला बघितलं तर मन एकदम प्रफुल्लित होऊन जायचं कारण की त्यांचा व्यवहारच एवढा चा चांगला होता खूप मस्त होते ते त्याचासा त्याच्याशी आम्ही बाजारात वगैरे जात होतो तर आम्हाला खूप छान वाटायचं ते आम्हाला कसं खाऊ वगैरे घेऊन द्यायचे फिरायला न्यायचे रेस्टॉरंटमध्ये मध्ये जेवायला वगैरे न्यायचे आणि कोणता घरी फंक्शन वगैरे राहिला तर आजोबा खूप त्यामध्ये आम्हाला सपोर्ट करायचे फॅमिलीला सपोर्ट करायचे खूप प्रेमळ राहरा प्रेमळ आहेत आमचे आजोबा वगैरे त्यांचा व्यवहार पाहूनसनी म्हणजे खूप छान वाटायचे आम्हाला म्हणजे त्यांना ख कोणती गोष्टी त्या आम्हाला परिवारामध्ये कमी होऊ दिली नाही